खूपच मस्त प्रश्न हा गाण्याचं सादरीकरण आणि ध्वनीमुद्रण यासाठी तयारी करायला थोडा वेळ लागतो पण जोडलेलं गाणं हे लक्ष लागतं गाण्याची सादरीकरण्यासाठी प्रथम तर एकतर गाण्याची गहन तयारी म्हणजे गाणं शब्दश सुरानं आणि तालानं परिपूर्ण पाठ करणं त्यानंतर डायनॅमिक्स फ्रेसिंग इंटरप्रेश इंटरप्रिटेशन ह्याची तयारी करणं म्हणजे भावना कुठे वापरायच्या श्वास कुठे घ्यायचा ह्याची पूर्ण तयारी करणं त्यानंतर स्टेज प्रॅक्टिस अगदी तुम्ही एकदम स्टेजवर जाऊन तरी गाणं म्हणण्या आधी काही तुम्ही त्या आधी रिहर्सल करू शकता किंवा प्रॅक्टिस करू शकता तर गाण्यावर माईक कर माईकवर गाणं म्हणण्याची प्रॅक्टिस करणे म्हणजे समोर आपल्यासमोर क्राऊड आहे असं एक भासून एक प्रॅक्टिस करणे हा मग त्यासाठी हावभाव कसे द्यायचे चेहऱ्यावर एक्सप्रेशन कसे ठेवायचे हे एक करावं लागतं श्वासावर नियंत्रण हे एक फार मोठी त्यामध्ये म्हणता येईल की तयारीमध्ये लागणारी गोष्ट आहे त्यामुळं लांब वा लांब वाक्य घेताना किंवा गाणं जर म्हणजे लांब वाक्य असेल तर श्वास कोठे घेता येईल ह्याची जागा शोधणे हे सगळं तयार करून आणि त्यानंतर प्रेझेंट करण्यासाठी तुमचा पोशाख व्यक्तिमत्व हे पण हे देखील बघावे लागते